नमस्कार मी तुमच्या ऑनलाईन वेबसाईटची रेग्युलर खरेदीकर्ता आहे मला एक छोटीशी माहिती हवी होती माझं नाव आहे दिप्ती चंद्रशेखर जोशी मी पुण्यात राहते पुण्यात सिंहगड रोडला माणिक बाग माझी चौकशी अशा पद्धतीची होती की मला गोदरेजचा एक रेफ्रिजरेटर खरेदी करायचा आहे तीनशे पासष्ट लिटरचा हो मला फक्त सिंगल डोअर हवा आहे आणि तर त्या सिंगल डोअरमध्ये माझी स्पेसिफिक रिक्वायरमेंट अशी आहे की मला त्याच्यात ऑटो डिफ्रॉस्ट हवा आहे आणि अशा प्रकारचं मॉडेल गोदरेजने डेव्हलप केलं आहे किंवा ते बाजारात आणलं आहे याची मला माहिती आहे आणि मी ती कुठेतरी वाचली होती पण इथल्या कुठल्याही जवळच्या दुकानामध्ये ती उपलब्ध नाही आहे तर मला फक्त इतकंच विचारायचं होतं की तुमच्या ऑनलाईन विक्रीत म्हणजे तुम्ही ऑनलाईन जी प्रॉडक्ट्स विकता त्याच्यामध्ये ते उपलब्ध आहे का किंवा तुम्ही हे मॉडेल तुमच्या स्टॉकमध्ये आहे का की आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे का हे तुम्ही मला सांगू शकाल का हो हो मी थांबते अरे वा फारच छान झालं तुमच्या स्टॉकमध्ये जर हे उपलब्ध असेल तर मला त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती घ्यायला असं आवडेल की मी समजा आज खरेदीसाठी म्हणजे ऑनलाईन बुकिंग केलं तर मला पेमेंट ॲट अ टाईम पूर्ण भरावं लागेल एकाच वेळेला की तुमच्याकडे सुलभ हप्त्यांची सोय आहे सुलभ हप्त्यांची सोय असेल तर मला असं विचारायचं आहे की तुम्हाला त्याच्यासाठी कुठल्या बँकेचं तुमच्याकडे कुठल्या बँकेतून ती सोय आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी मी चेक प्रो प्रोवाईड करायला लागतील की तुम्ही माझ्या बँकेतून ते डायरेक्ट थेट कट करणार शिवाय त्याच्यामध्ये काही कॅशबॅक उपलब्ध आहे का किंवा त्याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे तुम्हाला की कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती महिन्याचे हप्ते मी घेऊ शकते याच्याबद्दल तुम्ही मला माहिती देऊ शकाल का अच्छा ठीक आहे मग मला असं वाटतं की तुम्ही मला साधारणपणे सहा महिन्याच्या सुलभ हप्त्याची योजना जर समजावून सांगितलीत तर मला ती घ्यायला आवडेल आणि त्याप्रमाणे मग आपण पुढचं सगळं प्रोसिजर करू शकतो धन्यवाद